जवळपासच्या शहरांना गावांना भेट देण्यासाठी की आम्ही मोठी व्यक्ती नाही कोणती पण आम्ही देवाच्या दर्शनासाठी मात्र सगळ्या जवळपासच्या गावांना सगळ्या जातो माहूर आहेत त्यात परळी वैजनाथ आहे औंढा नागनाथ आहे देवाच्या दर्शनासाठी मात्र सगळीकडे जाऊन येतो कारण माहूर हे सगळ्यात मला जास्त आवडतं कारण किनवाटला असताना खूप वेळेस माहूरला गेले आ म निसर्ग खूप सुंदर हा आहे तिथला देवी पण खूप खूप छान आहे न मला लहानपणापासूनच माहूरच्या देवीची खूप ओढ आहे खूप जागला आवडतं आणि खूप उंच अशी वरून सगळं गाव दिसतो माहूर छान आहे परळी वैजनाथला गेलो दोन असे प्रत्येक वेळेस दो प्रत्येक देवाचे दर्शन दोन तीन वेळेेस झाले आहेत ते औंढा नागनाथचे दोन तीन वेळेस झालेले आहेत परळी वैजनाथचे झाले माहूरचं तर खूपच झालं खूप गावांना अशा जवळपासच्या सगळ्या राणीचा वरगाव आहे कोणतं पोखरणी आहे ये नरसिंहाचं खूप गावाचे गावं झालेले आहेत आमचे ते देवाच्या दर्शनासाठी मात्र नक्कीच जातो आम्ही सगळ्या सगळीकडे